घर बसल्या खेळायचा खेळ म्हणजे माझ्या आवडीचं तसं भरपूर खेळ आहेत जसे लुडो कॅरम सापशिडी बुद्धिबळ गोट्या आणि गाण्याच्या भेंड्या असे भरपूर खेळ आहेत जे मला खूप आवडतात पण त्या त्यामध्ये सर्वात जास्त आवडीचा म्हणजे तो आहे लुडो लुडो हा जो खेळ आहे हे आम्ही संपूर्ण कुटुंब खेळतो जसे माझे दोन मुलं माझे पती आणि मी आम्ही संपूर्ण कुटुंब हा खेळ खेळत असतो ह्याच्यामुळं काय होतं एक मुलांना खेळण्याचा एक प्रोत्साहन मिळते त्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र कुटुंब येतं आणि तेवढाच वेळ ते मुलं जे आहे हे मोबाईलपासून कंप्युटरपासून टी व्हीपासून जरा अलिप्त राहतात आणि ते दोन तीन तास कसं खेळते हे पण कळत नाही त्याच्यामुळं आम्ही सुट्टीच्या दिवशी जो वेळ असतो आमचा तो या खेळमध्ये आम्ही घालवतो त्यात आमचे जे वरिष्ठ मंडळी असते घरात ते पण सामील होतात आमच्यासोबत ते पण मजा या खेळाची मजा घेतात